हॅलो उमंग एजन्सीमधून बोलत आहात का हो सर माझं नाव दीपा लिंगायत आहे हो मला कॅब बुक करायची होती हो तुमच्याकडे कोणकोणते कॅब आहेत तसं मग पुष्कळ लोकं आहेत तर त्या हिशोबानी क कॅब बुक करायची होती मला ओके आपल्याकडे तेवरा आणखी जीप आहे असेल का ओके नाही नाही मला इथे जायचं होतं वर्धा साईडला ओके तरी पण सात आठ लोकं आहेत ओके

अछ नाही नाही तसं काही तसं काही इशू नाही आहे तसं आम्हाला प परवाला जायचं होतं तर तुम्ही सांगू शकता का की असे कोणते कॅब वगैरे असेल तर ओके ठीक आहे ना हं हं ठीक आहे ठीक आहे ओके तर तेवरा बुक करून घ्या ओके सर ओके थँक्यू